तुम रोजच्याच धावण्यामध्ये म्हणजे न प्र हे आहे शक्ती येते की काम करा सकाळी उठल्याबरोबर सका सकाळी उठलं की धावायला म्हणजे सकाळी उठलं की धावायला जाणं आवश्यक आहे फिरायला जाणं आवश्यक आहे म्हणा की आपल्या आ आरोग्य वगैरे आपले ठीक राहते आणि चांगले राहते म्हणजे असं बिमारी वगैरे येत नाही कोणत्या आपल्या घरचेच कामं करून अजून भरपूर गोष्टी म्हणजे ना अशा आहे की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला धावपळच असते आणि त्याच्यामध्येच आपली शक्ती अशी म्हणजे श क्षमता चांगली राहते म्हणजे सकाळपासून असं नाही की का काही केलंच नाही बा तर असं आहे बा पूर्ण कामंधंद्यामध्येच आपले पूर्ण दिवसच असा चालला जाते की धावपळ धावपळ चालूच राहते त्याच्यामध्ये आपली एनर्जी खूप राहते म्हणजे कामं करा सकाळी उठलं की धावपळ धावपळ ते इथून तिथे इथून तिथे पोरींना आणा याला आणा त्याच्यामध्ये आपलं दिवस चालला जाते आणि त्याच्यामध्ये जाण्या येण्यामध्ये आपली थोडीशी हे होते धावण्याची म्हणजे धावण्यात वगैरे एवढं हे नाही आपण धावतोच ना आपण कुठं बस राहली थांबा थांबा म्हणापेक्षा आपण धावतोच न थोडंसं मग त्याच्यामध्ये थोडंसं हे होऊ शकतं धावण्याचं काही त्याचं हे नाही आहे थोडंसं आंगाला वगैरे थोडंसं चांगलं वाटते आणि कसं म्हणजे आंगपाय असं हे नाही होत स्वस्थ राहते आणि असं स सू हे राहते छान